सर्वप्रथम ॲमेझॉन ॲप किंवा त्याची वेबसाइट उघडून त्याच्यामध्ये आपल्या खात्याचे लॉगिंग करा लॉगिंग झाल्याच्या नंतरनं मेनूमध्ये तीन लाइन्सवर क्लिक करा युवर ऑर्डर्स निवडा त्यामध्ये तुम्ही मागवलेला शर्ट निवडा त्याच्यानंतरनं रिटर्न किंवा रिप्लेसमेंट ॲटमवर क्लिक करा त्यात शर्टच्या खाली रिटर्न किंवा रिप्लेसमेंट ॲटम्स हा पर्याय दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करा त्याच्यानंतर कारण निवडा परताव्याचं कारण निवडताना रॉन्ग साईज डिफेक्टिव चेंज किंवा काहीवेळा फोटो अपलोड करण्यास सांगितलेले असेल तर ते करू शकता परताव्याचा पर्याय निवडताना रिफंड किंवा ओरिजनल पेमेंट मेथ्थड यामध्ये ॲमे ॲमेझॉन बॅल पे बॅलेन्स कि असे पर्याय असत्यात त्या कधीकधी रिप्लेसमेंट पण उपलब्ध असतो